आमच्या भागातील प्रिढाक्षेत्र दिव्यांना योग्यते आणि काळजीपूर्वक मदत करेल त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा जसे की विलचेअर आणि त्यांना लागणारे प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्ट म्हणजे जे अभ्यास करता किंवा अशील काही व्यतिरिक्त त्यांना जी काही गरज नागेल ती आम्ही पुरवणे पुरवू असे पुरू शकतो आणि तसंच खेळाडूंना प्रत्येक क्षेत्रात ही काही ना काही गरज असतेच आणि तसेच त्यांना ती लावणारी गरज भागवण्यात येईल आणि सुविधा म्हणजे बघायला त्या विलचेअर आहे त्यांना लागणारं जे स्टीक आहे ती आहे रिटन त्यांना जसे की चाळण्यासाठी थोडाफार हातभार लागेल त्यासाठी त्यांचं जो टेबल असतो चाळण्यासाठी तो देखील देण्यात येईल तसेच